माझी स्वतःची फळांची व फुलांची बाग आहे या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळ झाडं व फुलांचे झाडे आहेत कारण या गोष्टीचा स्वतःला मला स्वारस्य असल्यामुळे मी हे काम केलेलं आहे जेव्हा मी माझ्या बागकामामध्ये काम करतो तेव्हा निश्चितच मला ते आनंददायी या आहे असं वाटतं या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडे व फुलझाडे असल्यामुळे मला नैसर्गिक पद्धतीने आलेली फळं पिकं खाता येतात त्याचा आस्वाद घेता येतो शरीराच्या दृष्टीने हे माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीची परसबाग किंवा बाग ही डेव्हलप केली पाहिजे